यात खरं जर बघितलं तर दोन मुख्यत्वे ब प्रकार आपल्याला दिसतील हिंदू धर्मामध्ये किंवा स्पेशली हिंदू धर्माचं मी सांगेल तुम्हाला तर हिंदू धर्मामध्ये खरंतर आपल्याकडे जे बरेच सण आहेत वटसावित्री असो किंवा इतर जितके पण सण आहेत त्यामध्ये खरं वृक्षाची पूजा ही दिली आहे पर्यावरणपूरक पूजा दिली आहे ती पण हल्ली त्याचा विपर्यास झालेला आपल्याला दिसतो आपल्याकडे माझा यत्किंचितही विरोध नाही आहे सार्वजनिक गणपती असावेत किंवा व्यक्तिगत घरगुती गणपती असावेत पण त्याकरिता आपण कितपत पर्यावरणपूरक वागतो आहे कारण आपलं वागणूक हेच मुळात धर्मविरोधी झालं असं मी म्हणेल कारण या मुळात हे जे धार्मिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रम आहे ते चुकीचं नाही आहेत ते पर्यावरणपूरकच आहेत मुळात ज्यावेळेला टिळकांनी सार्वजनिक गणेशाची स्थापना केली होती त्यावेळचा त्याच्या मागचा उद्देश हाच होता की लोकांना विचारमंथन करता यावं वैचारिक उपदेश चांगल्यापैकी देता यावा त्यावेळेला तुम्ही पहा की बरेच जणांचे कीर्तनं प्रवचनं व्हायचीत मं मार्गदर्शनपर भाषणं व्हायची ऑन द काँट्ररी आता काय दिसतं आपल्याला की डी जेवर गोंगाट करत सगळेजणं नाचतात शाडूच्या मातीची जागा आज आता पि यो पिने घेतली याला जबाबदार कोण आहेत आपण आहोत की कोण आहेत आपणच आहोत कारण आपण धर्म हे उलट्यास कधीच सांगत नाही जो उद्देश तो मुळात पवित्र उद्देश ह्या पर्यावरणपूरक उद्देश आपल्याकडे मुळात कुठले न निसर्गाला वरू प्रत्येक देवता आहे जलदेवता आहे वायुदेवता आहे सूर्यदेवता आहे वृक्षदेवता आहे निसर्ग चराचर आपण भगवंत मानले आहे त्यामुळे धर्म हा पर्यावरणपूरकच आहेत पण आपलं जे वागणं आहे हे पर्यावरणपूरक तर नाहीच पण ते धर्माला धरून देखील नाही असं म्हणेल त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांना विचारमंथन करायची गरज आहे की आपण हे कशासाठी करतो आहे आणि त्याने काय साध्य होतं आहे आणि तो जर विचार नसेल करत तर मला असं वाटतं की आपण धर्मही साध्य करते आहे आणि पर्यावरण तर त्याहून नाही करत आहे